हा मी उबरवरून कॅब बुक केली होती हा पण तुम्हाला तुमचा जो कोण ड्रायव्हर आहे ना त्याला यायला उशीर झाला त्याच्यामुळं आम्हाला कॅब रद्द करायची आहे हा मी खूप वेळ वाट बघितली त्यांची ते येतील येतील येतील वाट बघत बसलो पण ते काही अजून आले नाहीत हां मला कॅन्सल करायची आहे कॅब ती काय प्रोसेस आहे त्यामध्ये तुमची हां मला कॅन्सल करायची आहे कॅब ती हां हा मी खूप वेळ वाट बघितली कितीतरी वेळ एक तास झालं वाट बघतो त्यांची पण ते काय हे आलेच नाहीत माझं काम पण राहून गेलं ना त्यामुळे हां माझं ते काम पण राहून गेलं त्यामुळे मला आता कॅबचा काही उपयोगच नाही मला तेवढी रद्द करायची आहे त्यासाठी काय प्रोसेस आहे तुम्ही सांगाल मी ते करतो हां हा चालते काही विषय नाही हां खूपच वेळ झालं हो खूपच वेळ झाला मला एक पंधरा मिनिटामध्ये जायचं होतं पण तुम्ही एक तास लावला तरी अजून आलं नाही मग मी तिथे ज्या मला जागेमध्ये जायचं आहे तिथे एवढं उशिरा जाऊन तरी काय करणार ना हां ना त्याच्यामुळे आम्हाला रद्द करायची आहे बघा तुम्ही तुमची काय पद्धती असेल त्याच्याप्रमाणे बघा हा मी कॅब ती काय असेल ती तुम्ही तुमच्या ॲपवरून ती कॅब हे करू काय रद्द करू काय का तुम्ही आत्ता हे आता तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले होऊन ते माझं नाव घ्या शुभम बनसोडे त्याच्यावरून तुम्ही कॅब रद्द करा हा रद्द करा हां परत लागली ना कॅब तर तुम्हाला मी नक्की फोन करीन पण आत्ता काही गरज नाही आहे मला हां जे माझं काम होतं ते राहून गेलं थोडा त्याच्यामुळे मला नको आहे कॅब

हा ठीक आहे सर कॅन्सलच करा रद्दच करा नको आहे आणि मला गरजच नाही आहे त्या कॅबची हा मी जाईन व्यवस्थित हां ठीक आहे काहीच नाही आहे एवढं काही नाही आहे हा पुढच्या वेळी लागली तर तुम्हाला नक्की कॉल करेन हा ठीक आहे